आजकाल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दू दूरदर्शन टी व्ही म्हणजेच टी व्ही मोबाईल्स ह्यांचा वापर अलीकडे खूप वाप वा वाढलेला आहे तर पूर्वी जे साधे फोन होते त्यांची जागा आता मोबाईल्स फोननी घेतली आहे आणि आता मोबाईल ऐवजी तर स्मार्टफोन आल्यामुळे सगळ्यां बहुतेक जणांना ते हाताळणं खूप सोपं जात असतं तरी ह्याच्यातली महत्वाची ॲप्स मी जरी फारसा मोबाईल वापरत नसले तरी ह्यातली महत्वाची फेसबुक इंस्टाग्राम गुगल व्हॉट्सॲप अशी ही वेगवेगळी ॲप्स आहेत जी अनेक तरुण पिढी जास्तीत जास्त त्याचा वापर करत आहेत आणि जी सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना पण ही काय काय उ हे वापरणं मोबाईल्समधली ॲप वापरणं खूप महत्वाचं गरजेचं झालेलं आहे तर ऑनलाईन पे पेमेंट करणे बँकिंग व्यवहार करणे इलेक्ट्रिसिटी वगैरे इतर बिलांचं पेमेंट करणे किंवा काहीतरी ऑनलाईन घरी मागवणे ह्या गोष्टी करणे ऑनलाईन पेमेंट गुगल पेमेंट करणे या गोष्टी खूप जणांना सोयीच्या झालेल्या आहे तर कोरोनाच्या काळामध्ये तर जेव्हा शाळा कॉलेजीस क्लासेस बंद होते तेव्हा विद्यार्थ्यांसाठी तर हे मोबाईल खूपच वरदान ठरत होते ज्यांच्याकडे ही सुविधा होती त्यांना घर बसल्या हा अभ्यास करणं खूप सोयीचं झालं तर पुस्तक वाचन करणे पेपर वाचन करणे व्हॉट्सॲपद्वारे ग्रुप करून आपले मेसेजीस किंवा इतर माहिती इतरांना पाठवणे इतरांकडची स्वीकारणे असा मोबाईलचा खूपच जगात ज्या काही घडामोडी घडतात त्या तत्काळ आपल्याला क कळत असतात मोबाईल्समुळे पण ह्याचे दुष्परिणाम पण आहेत मोबाईल किती झालं तरी एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या अति वापर केल्यामुळे डोळ्यांना देखील त्रास होतो आणि आपल्या पाठीचं पोश्चर पण बदलत असतं आपण सतत एकाच प ह्याच्या श शरीर स्थितीमध्ये बसून बघत असल्यामुळे आपल्या शरीराला पण नकळत त्याचा दुष्परिणाम होत असतो म्हणून आपण मो मोबाईलचा जितका कमीत कमी वापर करता येईल गरजेपुरता करता येईल कारण हे दुधारी शस्त्र आहे त्यामुळे त्याचा नि चांगला विनियोग करणं ही काळाची गरज आहे